लक्ष्मी एंटरप्रायजेसमधून मी फायबरची नीलकमल कंपनीची खुर्ची घेतलेली कंफर्टेबल खुर्ची आहे आराम खुर्ची आहे लाकळत लाकडी खुर्चीपेक्षा वजनानं कमी आहे कॉस्टने कमी आहे वापरायला सोपी आहे वॉश करता येते कुठेही नेण्यास सोपी जाते आणि